आमच्या वस्तीत विविध सांस्कृतिक गट म्हटलं तर सगळ्यात जास्त कोणी राहात नाही पण गेल्या पाच वर्षापासून नाही काय आमच्या वस्तीत एक राजस्थानी परिवार रावाले आला आहे तर ते लोक कसं घरीच काही बांगड्या घिंगड्या वगैरे अशा लगीत वस्तू तयार करतात आणि बाहेर विकायला नेतात तर मला असं वाटते की त्यांच्यापाशी जावं शिकावं पण त्यांच्याजवळ एवढा वेळच नाही राहे की ते आपल्याला शिकवतीन पण त्यांच्यासोबत बोलायला वगैरे जाऊन बसतो मी तर त्यांची भाषा कधी समजते कधी समजे नाही पण ते जेव्हा हिंदीतमध्ये बोलतात तेव्हा थोडीबहोत समजून जाते पण अशी जास्त काही समजे नाही मला त्यांची भाषा पण त्यांच्या संग बोलणं गिलनं रोजच होते